हॅलो एम एस सी बी ग्राहक सेवा केंद्र सर नमस्ते मी दत्तप्रसाद तिवले कळंबा इथं आमचं नवीन घर बांधण्याचं काम रिसेंटली सुरू केलं होत आम्ही तर त्यासाठी आम्हाला वीजेची तात्पुरती सुविधा उपलब्ध करून द्यायची अशी तुम्हाला विनंती करायची होती त्या संदर्भात आम्हाला ऑनलाईन किंवा स्वतः येऊन कशी अर्ज प्रक्रिया करावी लागेल याबद्दल एक माहिती सांगू शकाल का सध्या आमचं बांधकाम अगदी प्राथमिक स्वरूपात सुरू आहे पण आम्हाला कमर्शियल लाईट कनेक्शन लागेल साधारण आमचा ब मोटरचा खर्च म्हणजे विजेचा पूर्ण वापर हे सगळं बघता केवढ्या पावरची किंवा किती क्षमतेची कशी वीज घ्यावी लागेल हे पण जरा आम्हाला मार्गदर्शन करा त्याबरोबर लोकल ठिकाणी जे काही ड विजेचे खांब आहेत त्या विजेच्या खांबावरून वीज ओढण्यासाठी थोडेसे इथं कष्ट दिसत आहेत कारण आमच्या आसपास एरियाच्या इथं थोडं लांब विजेचे डांब आहेत किंवा मूळ तुमची जी काही पॉवर स्टेशन्स आहेत ती थोडी लांब आहेत तर तिथूनसुद्धा काही लोकल तुमच्या डिविजन्स आहेत त्यांच्याकडून काही प्रक्रिया करून अर्ज वगैरे द्यायचा असेल तर तोही आम्हाला तसा सांगा साधारण किती दिवसात हे आम्हाला विजेचं कनेक्शन मिळू शकेल आणि त्यासाठी आम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंट्स द्यावे लागतील काही ओळखपत्र किंवा पत्त्याचं काही पत्र किंवा त्यासोबत काही ज्या भागामध्ये आमचं बांधकाम सुरू आहे तिथल्या काही सरकारी ऑफिसेसमधून त्याचे काही आमचं परवाना पत्र हे लागेल का हेही त्यासोबत सांगा आम्हाला आणि तुमची ऑफिसची वेळ कधी ते कधी असते कोणत्या वेळेत येऊन तुम्हाला अर्ज देणं सोयीस्कर राहील आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक्ष भेट तुमची होऊ शकेल का या सगळ्या गोष्टीसुद्धा जरूर सांगा तुमच्या उत्तराची वाट बघतो आहे धन्यवाद